दिवाळी हा वर्षातून एकदा येणारा आमचा सगळ्यात मोठा सण आहे हा सण चार दिवस असतो म्हणजे चार मुख्य दिवस असतात त्यातले आणि त्यातल्या त्याच्या आधीही तीन दिवस या सणाची सुरुवात होते एकूण सात दिवसांचा आठवड्याभराचा हा सण असतो तर त्याच्यापैकी वसुबारसेपासनं सुरू होतो मग धनत्रयोदशी नरकचतुर्दशी लक्ष्मीपूजन त्याच्यानंतर बलिप्रतिपदा म्हणजे पाडवा आणि भाऊबीज असे ह्या सणाचे दिवस असतात ह्या सणामध्ये ह्या सणाच्या वेळेला सगळ्यांना सुट्ट्या असतात आणि सगळी तरुण पिढी ज्येष्ठ पिढी हे सगळे घरातले लोकं एकत्र येतात नातेवाईक एकत्र येतात मिळून जेवणं केली जातात वेगवेगळे छान छान पदार्थ केले जातात त्याच्या नंतर सगळे नटून सजून त्या दिवशी एकत्र येतात एकूण आनंदाचा सण असतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे देवाच्या पूजा वेगवेगळ्या दिवशी तर असतातच अधिक घरादारा घराला दिव्यांची सजावट केली जाते आकाशकंदील लावला जातो पणत्या लावल्या जातात त्याच्या नंतर वेगवेगळ्या प्रकारचे फटाके त्याच्यातही प्रकाशाचं प्रकाशाचे फटाके जास्त असतात फुलबाजा भुईनुळे वेगवेगळ्या प्रकारचे प्रकाश प्रकारे प्रकाशाची उपासना केली जाते किंवा साजरा केला जातो हा सण त्याप्रकारे आणि त्याच्याशिवाय साधारण श्रावण महिन्यापासनं वेगवेगळे छोटे छोटे सण सुरू होतात त्याच्यात मंगळागौर असते नवीन लग्न झालेल्या मुलींनी मंगळागौरीची पूजा करायची असते त्याच्यानंतर ज्येष्ठ महिन्यात वटसावित्री असते त्याच्यानंतर नागपंचमी असते भाद्रपद महिन्यात आमच्याकडे गणपती येतात तर म्हणजे काय तर घरोघरी गणपतीच्या अ मातीच्या मूर्ती आणून बसवल्या जातात कित्येक घरातनं मातीच्या मूर्ती तयार करून त्याची पूजा केली जाते काही घरांमध्ये दीड दिवसाचा गणपती असतो म्हणजे दीड दिवस त्याची पूजा करून दीड दीड दिवसांनी त्याचं विसर्जन केलं जातं काही घरांमध्ये पाच दिवसाचा असतो काही घरांमध्ये गौरी पण असतात त्या त्या घरांमध्ये साधारण म गौरींबरोबर गणपतीचं विसर्जन केलं जातं म्हणजे सात दिवसांनी आणि काही घरांमध्ये दहा दिवसांमध्ये दहा दिवसांचा गणपती असतो तर हे त्या त्या घराच्या परंपरेनुसार ठरलेलं असतं त्याच्यानंतर नवरात्र येतं आणि नवरात्रात नऊ दिवस देवीची पूजा केली जाते देवीला प परत याही बाबतीत प्रत्येक घराची परंपरा वेगळी असते देवीला माळ बांधली जाते विड्याच्या पानांची माळ असते कुठे पुऱ्यांची माळ असते तर असं सगळं करून ही सगळी ही सगळ्या नऊ दिवसांच्या पूजा केल्या जातात कित्येक घरांमधनं नऊही दिवस उपवास केले जातात ह्या स नवरात्रीचा शेवटचा दिवस जो असतो त्याला म्हणतात विजयादशमी किंवा दसरा आणि ह्या घरा ह्या दिवशी सगळे उपासाचे लोकं करतात त्यांचे उपास या दिवशी सोडायचे असतात त्यामुळे गोडधोड करून देवाला नैवेद्य दाखवला जातो आणि त्याच्यानंतर उपास सोडला जातो आणि ह्याच्या नंतर वीस दिवसांनी दिवाळी येते असं श्रावणापासनं सुरू झालेला हा सगळा महोत्सव हा दिवाळीनंतर साधारण सण संपतात असं भारतात महाराष्ट्रात साजरं केलं जातं